आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात तुम्ही मतदारांना काय सांगू इच्छिता

त्याबद्दल त्यानिमित्ताने सगळ्यांनी आज मतदान केलं पाहिजे ज्यांचं हे मतदान यादीत नाव आहे समाविष्ट केलेलं आहे त्यांनी तर मतदान केलंच पाहिजे कारण या यापुढे पाच वर्षाचा हे सरकार आपले भवितव्य ठरणार आहे परत यापुढे ब बेरोजगारी हा परत महागाई याबद्दल जे जे आपण प्रश्न उ उपस्थित होतात त्याबद्दल हा एक चांगलं उत्तर देण्याचा एक चांगला आपल्याला चान्स आहे त्याबद्दल आपण एक पूर्ण स सुजाण नागरिक म्हणून ते मतदान करणं गरजेचं आहे प्लस आपण आप प्रत्येक वेळेला प्रत्येकाला दोष देत राहतो की याने काय नाही केलं त्याने नाही काय नाही केलं पहिले परत रोजचे रोज प्रश्न उद्भवत असतात त्या त्या ही एक वेळ दिलेली आहे स आपल्याला लो लोकशाही लोकशाहीने की आपण याबद्दल निर्णय घेऊ शकतो एक सरकार घ्या ठेवायचं की पाडायचं त्यामुळे सुजाण नागरिक म्हणून मतदान करणं गरजेचंच आहे त्यासाठी आपल्याला सुट्टी बी दिलेली असते सरकारने एक एक सुट्टी डीक्लेअर केलेली आहे त्याचा पण एक फायदा यासाठी पण वापर करावा अशी माझी इच्छा आहे एवढच